एखादं काम मी केलं असेल तर त त्यावर जे फीडबॅक मला येतात तर ते फीडबॅक कोणाचेे आहे हे प्रथम मी पाहते जर ते माझ्या मित्रांचे असेल किंवा माझ्या ओळखींमध्ये कोणाचे असेल किंवा इतरांची कोणाचे असेल तर याच्यामध्ये तो फरक पडतो म्हणजे जसं की तुमचा तो मित्र खरा आहे जर तो तुमचा जिवलग मित्र असेल तर तो तुम्हाला खरा खऱ्या प्रतिक्रिया देतील जर तुमचं काही चुकलं असेल तर तो खऱ्या पद्धतीने सांगेल की तुमचं हे हे चुकलं तर ए परंतु एखादा जर तुमच्या नेहमी तुमच्या याच्यावर जळत असेल आणि त्यांचं ते फीडबॅक आपल्याला कधीकधी फक्त प्रोत्साहन देत असेल असं आपल्याला वाटतं पण ते आपल्या चुकीच्या गोष्टीला जर समर्थन करत असेल की नाही तुमचं हे बरोबर आहे तर मी हे फीडबॅक कोण देतं प्रथम तो व्यक्ती कोण आहे हे प्रथम मी पहाते आणि त्यांनी तो जो व्यक्ती जो आहे त्यांनी कोणत्या पद्धतीच्या मला फीडबॅक दिला आणि माझ्या मित्रांनी मला कोणत्या पद्धतीचे फीडबॅक दिले आहेत तर एक किंवा दोन व्यक्तीला नाही तर तीन चार व्यक्तींचे जर फीडबॅक मला सारखे आले तर मी त्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये जर माझी जर चांगलं असेल तर ठीक आहे आणि जर त्यांनी माझ्या चुका दाखवल्या असेल तर मी ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करते